भाषा वाचत असतना भासिकं भाषिक ज्ञान खूप महत्त्वाचे आहे जसं की मराठी भाषेमध्ये दीर्घ विलांटी अजून मात्रा वगैरे असणं खूप जास्त महत्त्वाचे आहे जेणेकरून आपण ती अ आपन कोणती पण भाषा वाचतो त्याने ते आपल्याला समजायला त ते आपल्याला आत्मसात करायला त्यातली भाषा वाचणं हे खूप मह कळते ते आपल्याला आत्मसात जेव्हा येईल जेव्हा आपल्याला ते भाषाचं ज्ञान असेल चांगलं त्याबद्दल आपल्याला माहिती असेल चांगली आपण त्याला चांगलं ओळखून घेऊ त्यानंतरच ते आपण भाषेत ज्ञान आप आपण बोललो आपण वाचलो तरच ते पुढच्यााला कळेल आणि आपल्याकडून व्यक्त होईल अजून भा भाषिक ज्ञान आपला भाषिक ज्ञानामुळे बोलायची भा भाषासुद्धा वाचनाची बोलायची भाषाासुद्धा चांगली होते वळते आणि ते आपल्याला बोलणसुद्धा चांगल्या प कसं पद्धतनी शिकायच राहायचं कसं पद्धतनी बोलायचं हे सुुद्धा ते शिकवते